हा निखिलदादा अरे दादा मी त्या प्रेमला फोन लावून विचारतो कॉन्ट्री करू ना आपण गाडी करता करणार आहे का तू तवेरा बुक करणार आहे का तर आपण सात सात आठ जण जाऊ आपण तर मग मी एक काम करतो प्रेमदादाला फोन लावतो आणि त्या आनंद दादाला फोन लावतो आणि त्याना विचारतो कॉन्ट्री करता का आणि जर त्यांनी बोललं तू एकदा ते कारवाल्याला फोन लाव आणि मला सांग की एवढं एवढं भाडं सांगतोय मग आपण कॉन्ट्री करू तेच सारखी आणि मग जाऊ ट्रिपला कुठं जायचं पण तर मग जेवणाची व्यवस्था हा सकाळी समजा इथून नेऊ आपण कारमध्ये आणि तिथे गेल्यावर हॉटेलमध्ये जेऊ हा का म्हणजे पेट्रोलचं भाडं वेगळं आणि गाडीचं भाडं वेगळं का सर्व मिळून तर आपण आठ जण एक हा

हा ठीक आहे आणि मग आठ आठ जणाचे किती होतील मग ते दोनशे दोनशेने सोळाशे रुपये सोळाशे रुपयात होऊन जाईल का आपलं का अजून काही पैसे लागतील हो का बरं डिझेलची वेगळी कॉन्ट्री करू ना आपण सांगून दे सगळ्यांला मी प्रेमदादाला लगेच फोन लावतो आणि विचारतो की हा हा बरं ठीक आहे ग्रुपवर मॅसेज टाकतो म्हणतो ट्रिपला जायचंय आपल्याला आणि त प्लॅन सांगतो कसं कसं कुठं कुठं थांबनेर हॉटेल बिटेलचं आणि शिल्लक पैसे राहू दे काही जवळ

कारण की आता ट्रिप ट्रिपला जातोय तर काहीं ना काही पैसे लागतातच ह मग हा ठीक आहे मी भेटायला येतो आपण बोलू हा ठीक आहे दादा

बरं ठीक आहे मग मी व्हॉटसअप ग्रुपवर टाकून देतो असा असं करण्यावर एवढी एवढी कॉन्ट्री करा तुम्ही आणि चला जाऊन येऊ आपण ट्रिपला हा दादा येतो मी तिकडं हा